हां बोला बोला ना मॅडम हो मधून बोलते आहे बोला म्हंट स्पेशालिटी सुविधा आहे मॅडम परत कावेरी हॉस्पिटल आहे आपल्याकडे आसपास ज तोळाई आहे चंदन चौकामध्ये सिटी हॉस्पिटल आहे जनाई हॉस्पिटल आहे बार्शी नाक्याला निरामयच्या भोवती म्हण सात ते आठ हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सात आय सी बेड आहेत मॅम

तीन आहेत मॅडम

कॅजुलटी ने इमर्जन्सीमध्ये आपण चार पेशंट घेऊ शकतो

अ तिथे एक वेंटी आहे मॅडम

मॅडम नाही त्या वेळेला दोन स्टाप असतो कॅज्युटीला एक स्टाफ असतो आणि मा मामा मावशी पण आहेत आपले एक एम ओ आहे आणि हॉस्पिटलचे स्टा बऱ्यापैकी स्टाप पण अवेलेबल असतो फिजिशियन पण असे हो का हे सर आहेत ना गुपने सर आहेत

हा आणि काय किती फिजिशियन तीन आहेत मॅडम आपल्याकडे ए पीडियाट्रिशन आहे आपलं मल्टी स्पेशालिट आहे गायनॅकचं पण आहे आपल्या मॅडमच आहे ते गायनॅकलॉजिस आहेत आणि मॅडम ज्या गायनॅकलॉजिस आहेत आणि ढंबोळे सर आपले आय सी मॅनेजमेंटच का फिजिशन आणि पीडीयाट्रिशन हो हो हो नाही मॅडम अडचण काही नाही येत आहे आहे सर्व मॅनेज आपल्याकडे योजना आहे ज्योतिबा ज्योतिबा फुले यांंची पण योजना आहे ज्योतिबा यांची पण योजना आहे आपण पेशंटचे ते रेशन कार्ड वगैरे काही असेल त्याच्यानुसार अर्धं बील पे होतं आणि अर्धं सुविधा भेटतात त्याच्या आपण बार्शी किंवा सोलापूर मॅडम

ओके थँक मॅम